आपण जेव्हा कोणत्याही व्यवसायाबद्दल विचार करतो तेव्हा तो व्यवसाय खूप मोठाच असला पाहिजे किंवा खूप मोठाच उद्योग स्थापित केला पाहिजे असे आवश्यक नाही हो जो उद्योग मोठा जर उद्योग मोठे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला भांडवलही जास्त लागते आणि तितकी भांडवल जर नसेल तर आपण छोट्या छोट्या स्थानिक व्यवसायापासूनही सुरुवात करू शकतो अशी स्थानिक व्यवसाय जसे की जसं नरेंद्र मोदीजींनी म्हटलं होतं की आपण वडापाव विकूनही सुरवात करू शकतो पण तो वडापाव कोणत्या ठिकाणी विकून राहलो आणि त्याच्यामधून तो किती भांडवल आपण निर्माण करू शकतो म्हणजे जितका आपण इन्व्हेस्ट करू ना तितकं आपल्याला आउटकम मिळून राह्यलं का हेही महत्त्वाचं असते पण हेच आपण कधीकधी काही लोक छोटे छोटे व्यवसाय स्थापित करण्यासाठी संक म्हणजे संकोच करतात कारण त्यांना आपली रिस्पेक्ट वगैरेचाही विचार येतो की आम्ही हे छोटे छोटी व्यवसाय कसे काय सा स्थापित करू शकतो पण हे छोटे छोटे व्यवसायच आपल्या अर्थव्यवस्थेमधे खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन करतात असं मला वाटतं